भारतीय राजकारण आणि राजकीय नेत्याबद्दल सांगायचे म्हणजे बच्चू कडू जे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कार्य करतात त्यांना जर भेटायची संधी मिळाली तर मी त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या विषयी माझे विचार मांडेल